मी झोमॅटो किंवा स्विगीसारख्या फूड डिलिवरींचा वापर बऱ्यापैकी करतो कारण जेव्हा घरी असतो त्यावेळेस जर एखाद दिवशी जेवण बनवलं नाही किंवा बाहेरचं खायची इच्छा झाली तर आपण ते सहजपणे ऑर्डर करू शकतो आणि जेव्हा बाहेर असतो तर काही काही हॉटेल असे असतात जिथे रेस्टॉरंट नसतं त्या हॉटेलमध्ये जिथे आपण राहतो तिथे तर तिथून पण आपण आपल्या जर मागवायचे असेल तर सहजपणे स्विगी किंवा जोमॅटोवर आपण जाऊ शकतो जवळपासचे वेगवेगळे रेस्टारंटस् फूड रेस्टारंटस् बघू शकतो त्याची रेटिंग बघू शकतो त्यांची फूड क्वालिटी कशी आहे वगैरे आणि त्याआधारे आपण ऑर्डर देऊ शकतो त्यामुळे आपला जो बाहेर जाण्याचा वेळ आहे तो पण वाचतो आणि चांगल्या खाद्यपदार्थाची चव आपल्याला घेता येते